आमच्या इथे लग्नामध्ये हळद असती कुणाची दीड दिवसाची कुणाची अडीच दिवसाची असे हे असते आणि लग्नातील शिदोऱ्या करतात शिदोऱ्या रे करतात सणावारांनाही आम्ही जास्त करून पुरणाचा स्वयंपाक हा करतो केल्या जातो आणि जास्तीत जास्त सणाला आजही पोळ्याला ह्याला पोळ्या पोळ्याला लक्ष्मीला ह्याला ल पुरणाचे स्वयंपाक केले जातात यातील सर्व सर्वांनाही पहिल्यापासूनच परंपरा ही चालत आलेली आहे लग्नात लग्नातही पुरण सुरुवातीला पुरण घातल्या जाते आणि सुवासिनी वगैरे जेवू घालतात असे पारंपरिक चालत आलेल्या ह्या वस्तू आहेत आजही करतात